भारतात सगळे लोक एकत्र साजरा करतील असा एकच उत्सव मला तरी माहिती आहे तो म्हणजे एकतीस डिसेंबर ह्या दिवशी सर्व लोक साजरा करतात हा दिवस जो आहे सगळेजण साजरा करतात या जात धर्म लहान मोठे असे काही नसते सर्व एकत्र येऊन जो तो आपापल्यापरीने हा दिवस साजरा करत असतो याच्यामदे खाणंपिणं सगळ्याची रेलचेल असते लोकांना पिण्यासाठी असते खाण्यासाठी असते नॉनव्हेज असतं फटाके असतात आजच्या दिवसाची प्लॅनिंग म्हणजे एकतीस डिसेंबरची प्लॅनिंग ही आठ आठ दहा दहा दिवस अगोदरपासून केली जाते काही काही लोक तर हा दिवस साजरा करण्यासाठी स्पेशली सुट्ट्याकडून गोवा आणखीन मनाली शिमला असं कुठे कुठे कुठे कुठे जातात त्यामुळे जर आपण असा विचार केला ना की लोकस्नी सर्व लोकांनी एकत्र साजरा करतील असा कुठला जर सामाजिक कार्यक्रम कुठला असेल तर मला वाटतं हाच एक असेल हां थर्टी फस्ट डिसेंबर हा याच्यामधे जात धर्म याला काही बंधन नाही आहे इथे एकत्र सगळे येऊन हा साज हा सण साजरा करतात